मला जे जे मार्गदर्शक आहे मला ना ब्रुस लीचे जे मार्शल आर्ट आहे ते खूप आवडतात कारण जे ब्रुस ली ज्या पद्धतीने मार्शल आर्ट करतो ते खूप स्मरणीय असे आहे कारण मी लहानपणापासूनच ब्रुस लीचे जे मार्शल आर्ट ते कसे करतात कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात ते मी नक्की बघायची आणि त्यानुसारच मी लहानपणी त्या पद्धतीने उड्या मारत असायची आणि शक्यतो आजकाल जास्तीत जास्त ब्रुस लीचेच मार्शल आर्ट आणि त्यांचे जे प रोल आहे त्याच्यापासून मी खूप प्रभावित झालेली होते त्याच्यामुळे माझ्यासाठीचं जे माझे मार्गदर्शक आहे ते ब्रुस लीच आहे